तर मी तुम्हाला सांगते की ते लॅक्मे कंपनीचं जे काजळ आहे ना ते ते इतकं म्हणजे त्याच्यामधून इतके साईड इफेक्ट होतात मला आठवते ज्यावेळेस माझ्या माझ्या भावाचं लग्न होतं त्यावेळेस मी ते लॅक्मेचं काजळ घेतलं होतं आणि डोळ्याला लावलं होतं तर नंतर माझं माझे डोळे इतके आग करत होते आणि ते काजळ एकदम स्प्रेड झालं होतं त्यामुळे माझं पूर्ण फेसचा मेकअप खराब झाला होता आणि माझे डोळेपण खूप आग करत होते त्यामुळे साईड इफेक्ट्स त्या काजळमधे खूप आहेत आणि मला असं वाटतं की त्या काजळमध्ये खूप केमिकल्स असे वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स वगैरे मिक्स असतील म्हनून मे बी ते साईड इफेक्ट्स होत असतील असं मला वाटते म्हणून माझ्या मते तर लॅक्मेचं काजळ तुम्हीपण युज नका करू